मला तुम्हाला एका प्रोडक्टबद्दल सांगायला आवडेल की खूप दिवस झाले माझ्या केसांचा खूप त्रास होत होता कारण केस खूप गळ गळ गळायला लागले होते आणि त्यात खूप कोंडासुद्धा होत होता आणि त्यामुळे मी मी खूप बऱ्याच जणांकडून ही ॲडवाइस ऐकली की तुम्ही अश्विनी तेल हे स् वापरून बघा आणि तुम्हाला याचा पॉझिटिव एक्सपीरियन्स मिळेल मी बरेच प्रोडक्ट वापरले याबद्दल यासाठी पण त्याचा काही खास परिणाम झाला नाही केसांवर त्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे मी याबद्दल एकदा एकदा हे वापरून बघते प्रोडक्ट कसं आहे त्यानंतर मी अश्विनी तेल वापरायला सुरुवात केली आणि याचा खूप छान परिणाम केसांवर झाला कारण केससुद्धा क् गळण्याचे कमी झाले कोंडासुद्धा संपला आणि त्यात माझ्या केसांची वाढसुद्धा लवकर व्हायला लागली आणि मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्हीसुद्धा हे जे त् प्रोडक्ट आहे ते तुम्हीसुद्धा एक्सपीरियन्स करा याचा तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह एक्सपीरियन्सच भेटणार आणि तुम्हाला खूप छान वाटेल कारण याचा सु केसांचा सुगंधसुद्धा खूप भारी आहे तर तुम्हीसुद्धा हे वापरून बघा